नमस्कार मला एक गृह कर्जासाठी मी अर्ज केलेला आहे जिथे मला माझ्या रहिवासी प्रमाणपत्र म्हणून माझ्या वर्षभराच्या बिलाची जी प्रमाणित डुप्लिकेट प्रत आहे ती मला पाहिजे आहे तर तुम्ही कृपा करून ती मला देऊ शकाल का आणि माझ्या कर्जासाठी ती मला आवश्यक आहे